जर आपल्याला कधी अशा व्यक्तीसोबत काम करायची संधी मिळाली की जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही किंवा आपल्याला त्याच्यासोबत काम करणंच आवडं म्हणजे करायचंच नाही आहे पण क कठीण परिस्थिती की आपल्याला काम केल्याशिवायही आपलं भागणार नाही त्यामध्ये आपण काय करू शकतो कारण की त्या त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीकडं लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊन आपलं काम सुरळीत करणे हाच महत्त्वाचा पर्याय ठरेल आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करावे